नमस्कार जुने मोबाईल्स आणि सध्याचे जे स्मार्टफोन्स आहेत त्याच्यामध्ये बराच फरक आढळून येतो काय व्हायचं की जुने जे मोबाईल होते त्याच्यामधून आपण फक्त एकमेकांशी बोलू शकत होतो एकमेकांशी संवाद साधू शकत होतो पण आत्ताचे जे स्मार्टफोन आहे त्याच्यामुळे आपण आपल्याला जी इन्फॉमेशन हवी आहे ती विदीन अ सेकेंड काही सेकंदामध्ये किंवा काही मिनटांमध्ये आपण ती माहिती शोधून काढू शकतो आहे पूर्वीच्या काळी फार नेटवर्क नव्हतं किंवा गावाच्या गावाच्या जागी जी लोक राहायची त्यांना फारसं नेटवर्क मिळत नव्हतं म्हणजे गावच्या ठिकाणी जे लोक राहाणारी होती त्यांना फक्त बी एस एन एलचं नेटवर्क प्रॉपर मिळत होतं पण बी एस एन एलच्या इंटरनेटचा स्पीड जो होता तो खूपच स्लो होता त्याच्यामुळे इंटरनेट हे गावागावापर्यंत पोचूच शकत नव्हतं पण सध्याच्या घडीला मार्केटमध्ये जिओ नावाचं नेटवर्क आहे ज्याचं सिमकार्ड मी स्वतः वापरते जिओचं सो त्या जिओमुळे काय फायदा झाला आहे की हे जे जिओचं नेटवर्क आहे ते अगदी गावागावात खेड्या खेड्यांमध्ये पण पोहोचलं आहे आणि त्यामुळे गावातल्या लोकांनाही त्या इंटरनेटचा फायदा घेता येतो आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे ते स्मार्टफोन आणि जिओ नेटवर्कमुळे आता बाकीचे जे नेटवर्क आहे वडाफोन म्हणा किंवा एअरटेल म्हणा या नेटवर्कसाठी आपल्याला थोडंसं शहरात यावं लागत होतं म्हणजे हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे कारण मी सुद्धा एका खेड्यात राहत होते तेव्हा मला या गोष्टींचा भरपूर त्रास व्हायचा म्हणजे नेटवर्क घरात मिळत नव्हतं फक्त बी एस एन एचं नेटवर्क मिळायचं आणि स्मार्टफोन नसल्यामुळे क बऱ्याचशा गोष्टींसाठी अडावं लागत होतं पण आजकालच्या मुलांना एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा आपल्याला कुठे फिरायचं फिरायला जायचं असेल तर एखाद्या ठिकाणचं लोकेशन आपल्याला माहीत नसेल तर आता ते इझिली आपल्याला या स्मार्टफोनमुळे शोधून काढता येतं आहे बऱ्याचशा गोष्टी खूप सोयीस्कर झाल्या आहेत पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात जिथे फायदा असतो तिथे काहीशा प्रमाणात नुकसानही असतं तर हेच आपलं या स्मार्टफोन्सच्या बाबतीत झालेलं आहे पूर्वीच्या काळी आपण साधा सिम्पल मोबाईल वापरत होतो त्यावेळी ते रिचार्ज पण स्वस्त असायचं डेटा पॅक लागत नव्हता शक्यतो कारण इंटरनेट वापरण्याचा जास्त प्रश्न येत नव्हता पण आता प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्यामुळे आता प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला म्हणजे एका घरात पाच जणं असतील तर त्या पाच जणापैकी प्रत्येक व्यक्तीला आज डेटा लागतो आहे इंटरनेट लागतं आहे आणि त्या डेटासाठी जर आपण कन्सिडर केलं तर कुठलंही नेटवर्क घ्या बी एस एन एल असू दे वडाफोन असू दे एअरटेल असू दे किंवा जिओ असू दे किमान दीडशे ते दोनशे रुपये महिन्याला लागतोच लागतो आहे आणि त्यातही गम्मत अशी झाली आहे जर आपण ते अनलिमिटेड पॅक नाही मारलं किंवा आपलं मोबाईल चं डेटा चालू नसेल किंवा साधा रिचार्ज नसेल तर ते सिमकार्ड बंद होतं आहे मग ते पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला पुन्हा रिचार्ज करावं लागतं आहे तर प्रत्येक व्यक्तीच्या रिचार्जसाठी किमान दीडशे ते दोनशेचा खर्च येतो आहे मग एका घरात जर पाचजणं असतील आणि त्यांच्याकडे पाच फोन असतील तर त्या पाच फोनला दीडशे किंवा दोनशेच्या हिशोबाने हजार रुपये तर निश्चित लागत आहेत म्हणजे या रिचार्जसाठीच आपल्याला दर महिन्याला हजार रुपये हे सेपरेटच काढून ठेवायला लागत आहेत तर हा झाला सगळ्यात मोठं नुकसान म्हणू शकतो आपण किंवा तोटा म्हणू शकतो तर जशी पॉझिटिव्ह साईड आहे स्मार्टफोनमुळे आज जग जग जवळ आलं आहे माणसं जवळ आली आहेत खूप साऱ्या गोष्टी खूप इझिली आपण फाईंड आऊट करू शकतो आहे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह साईड आहेत पण जर आपण पैशाच्या दृष्टीने बघितलं आणि वेळेच्या दृष्टीने बघितलं तर आज प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त पैसा हा रिचार्जमध्ये गुंतवतो आहे आणि आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईलमध्येच खर्ची घालतो आहे स या दोन गोष्टी बघितल्या वेळ आणि पैसा त्या दृष्टीने स्मार्टफोनचा कुठेतरी दुष्परिणाम दिसून येतो आहे आणि ज्ञानाच्या दृष्टीने म्हणा किंवा कमी वेळेत गोष्टी उपलब्ध होत आहे त्याही स्मार्टफोनमुळे सो इथे दोन्ही गोष्टी आहे पॉझिटिव्ह साईड पण आहे निगेटिव पण साईड आहे बट ऑब्वियसली जर आपण निगेटिव्ह साईडवर मात केली तर पॉझिटिव्ह इकडे आपण जास्त वळू शकतो पण आता आता रिचार्जच्या दृष्टीने बरेच रिचार्ज महाग व्हायला लागले आहेत हाही एक पॉईंट आपण कन्सिडर केला पाहिजे धन्यवाद